खेडेगावामध्येे खेळले जाणारे खेळ या पैकी आसन खेळ असून त्यापैकी एक म्हणजे इट विट्टीटांडू आहे आसन खेळ आणि बसून खेळण्याची खेळ म्हणजे सापसिडी किंवा चिट्टा पाणी असे छोट्या छोट्या प्रकारे घरात बसून इनडोअर गेम खेळले जातात त्यापैकी इट्टी दांडू हा मैदानात खेळला जाणारा खेळ आहे विट्टीदांडू खेळत असताना सर्वपोरे एक जसं क्रिकेट आहे त्या पद्धतीनें खेळत असतात विट्टीडांडू हा त्या खेळातील खेळ वापरल्या जाणाऱ्या साधनांला म्हणले जाते त्यामध्ये एक मुलगा विट्टी म्हणजे एक छोटेशा लाकडाच्या तुकड्याला दुसऱ्या लाकडाच्या तुकड्याने मारून फेकतो व तो पकडण्यासाठी दुसरे पोरं त्या विट दाडूसाटी म्हणजे क्रिकेटसारखंच महाग असतं त्याचप्रकारे दुसरं घरात खेळा जाणारे खेळ म्हणजे चिट्टा पाणी असेल किंवा दुसरे मुली अजून खेळणार खेळ असे चिपट्या वगरे आहेत ज्यामध्ये मुली एक छोट्या छोटे चौकोनी चौरस आकाराचे बॉक्स करून त्यामध्ये एक चिप्पी टाकून तो पुढे ढकलण्या्चा प्रयत्न करत एका पायाने ते खेळल्या जातात चिट्टा पानी हा बसून खेळाला जाणारा खेळ त्यामध्येे असंख्य वेगवेगळ्या प्रकारे असलेल्या खेळांमध्ये चिट्टीचे वेगवेगळे नाव असतात अन त्यानुसार त्यांना गुण मिळाल्या जातात त्यानुसार तो खेळ खेळाला जातो हा छोट्या छोट्या खेळ खेडेगावात खेळाल्या जातो त्याचनुसार ह्या खेळाचा विशेष म्हणजे तो घरात बसून खेळता येतो आणि त्यामुळे जवळ लोकं जवळ येतात आ आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते